स्मार्ट वॉचचे एक तोटे म्हणजे असे की जर ती खाली पडली तर डिजिटल असल्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता असते कधी कधी बॅटरी चार्जिंग नसली तर योग्य ती माहिती आपल्याला घेता येत नाही किंवा एकाद्या वेळेस जर जास्त कॉस्ट असली तर कधी कधी ती आपल्याला परवडत सुद्धा नाही